हं हॅलो हां बोला हो हो हो मॅम तुम्हाला टिपेश्वर अभयरण्यामध्ये जायचं होतं ना हं हं तर हो हो हो मी गाडी पाठवते आणि तुम्हाला गाईड गाईड करण्यासाठी पण पाठवते तिथे हो हो आणि आप तुम्हाला टिपेश्वर अभयारण्य पूर्ण दाखवू आम्ही आणि त्यानंतर आपल्या इथे हां हां काय हरकत नाही ना मॅळम आम्ही तुम्हाला बरोबर व्यवस्थित बस स्टॉप म्हणशाल तिथे किंवा जिथे तुम्ही रहाल तिथे आम्ही तुम्हाला घ्यायला गाडी पाठवून देऊ आणि पूर्ण टिपेश्वर पहिले आम्ही तुम्हाला टिपेश्वर अभयारण्य दाखवणार आहे त्यानंतर इथे डॅम आहे आपल्या यवतमाळमध्ये

हो तर ते डॅम पण दा दाखवणा दाखवणार आहोत आम्ही तुम्हाला हां हां तर मॅळम मला सांगू शकता का आपण कितीजण आहात

बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल नाही ते कसं तुम्हाला जेवणाची सोय वगैरे आधीच तिथं ब करून ठेवावं लागते ना हां ते आमच्याकडून फीज हो का फीज सांगू ना मॅडम आम्हाला तुम्हाला तशी काही जास्त नाही लागणार फक्त जे आपल्याला एंट्री फीज आहे ती लवकर पेड करावं म्हणजे तिथे गेल्यावर पेड कर लागते तर ती काही आपण सांगू नाही शकत ते कसं घेतात कधी कधी स्किम सुरू असते हो हो ठी ठीक आहे तिथे आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एक गाडी असते त्या गाडीमध्ये बसून ते आपल्याला पूर्ण अभयारण्याचं म्हणजे दाखवतात पूर्ण तिकडे त्या गाडीमध्येच फि फिरावं लागते कारण की पायी नाही चालू शकत आपण हो हो ठीक आहे मग मॅळम हां हां ठीक आहे हो